हॅलो फुलवाले बोलत आहेत का दादा मला फुलं पाहिजे होते गणेश चतुर्थीसाठी डेकोरेशनसुद्धा साठी पाहिजे होते पेंडॉल आहे पेंडॉल हो हो अच्छा तर हे काय काय रेटचे आहेत

किती किलो तर मला डेकोरेशनचे पाहिजे होते आणखी गुलाबाचे पाहिजेल तर त्यामध्ये काही कमी नाही होणार का अच्छा ठीक आहे ना तर मला ते डेकोरेशनचे पाच किलो पाहिजे होते आणखी गुलाबाचे पकडून द्या तीन चार डझन ॲट लिस्ट पाच पाच तरी कमी करा तीन तीन खूपच कमी होणार ना अच्छा ठीक आहे नाही तर मी म्हणते असं की माझं ऑर्डरचं लिहलं आहे तुम्ही ना मी तुम्हाला लोकेशन पाठवते माझं तुम्ही डिलिव्हरी करून द्याल का घरी ठीक आहे ना तुम्ही त्याचं बिल करून घ्या आणखीन मला पाठवून द्या त्याप्रमाणे मी आजच हे पाठवून देते ॲडव्हान्स हां ठीक आहे आणखी फ्रेश फुल पाठवाल असे पिंगलेपिंगले प फुल नको पाठवाल ठीक आहे मी तुम्हाला लोकेशन वगैरे पाठवते आणखी तुम्ही मला बिल पाठवून द्या हां थँक्यू ठीक आहे ना थँक्यू